जीवनातील मोठी कामगिरी सांगायची झाल्यास मी आणि माझा भाऊ औरंगाबाद टू पुणे जाताना एक ॲक्सिडंट केस झाली होती दोन एक लेडीज आणि जेन्ट्स दोघं जणं टू व्हिलरवर जात होते आणि त्यांचा ॲक्सिडंट झाला होता त्यांना मी बघितले आणि गाडी थांबवून त्यांना मी विचारले की काय काय झालं आहे त्यांनी सांगितलं की गाडी स्लिप झाली आणि मी त्यांना उचललं बरं त्यांना मी पाणी होतं माझ्याकडे मी पाण्याची बॉटल घेऊन त्यांना पाणी दिलं पाणी पाजलं त्यानंतर एक ॲम्ब्युलंसला कॉल केला आणि नंतर त्यांना मी हॉस्पिटलला पोहोचवलं हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर त्यांचं मेडिकल वगैरे झाल्यानंतर त्यांना विचारलं कुठे जायचं आहे ते म्हणले लीगं जायचं आहे नगरला जायचं होतं त्यांना आणि मी त्यांना विचारलं तुमच्या नातेवाईकांना वगैरे बोलवू का ते म्हणले काही गरज नाही एवढी आम्ही जातो आता म्हटलं ठीक आहे मग मी त्यांना तिथं औषधं वगैरे करून त्यांना तिथे ठेवलं आणि डॉक्टरांना सांगून मी निघून गेलो त्यानंतर आणि याच गोष्टीचा मला अभिमान वाटतो की मी एका गरजू लोकांची हेल्प केली आणि त्यांचे प्राण वाचवले